आजकाल नातेही दूर होत चालले आहे कोणी कोणाशी आपुलकीने भेटायला तयार नाही एकमेकांशी हाल हलात विचारायला पण कोणापाशी वेळ नाही आहे त्यामुळं जर या दोन्ही गोष्टींना जवळ कोणी करू शकत असेल तर ते म्हणजे मैदानी गेम मैदानी गेमामध्ये टीम्स पडतात टीम्समध्ये असं आहे की एका टीमवर्कने काम करावं लागतं आणि अपोजिशनला हरवावे लागते आणि सध्या मोबाईल गेम म्हणलं तर काही नाही घरी बसून फक्त वेळ वाया घालवणे म्हणजे मोबाईल गेम्स खेळणे टाइमपास करणे हे आणि मैदानी खेळावर जाणं एक तर त्यातून पहिलं कारण म्हणजे शरीर दृष्टिकोनातून आपण चांगले फिट आणि तंदुरुस्त राह राहतो आणि आपला माइंड पण शार्प राहतो जे आपण मोबाईल गेममधून नाही हो राहू शकत आणि दुसरं कारण म्हणजे आपली वारंवार होणारी भेट आणि त्यामधून आपली जवळीकता जास्त वाढवणे मित्र मैत्रिणीशी संवाद हा वास्तविकपणे करणे नको ते ऑनलाईन आणि ऑफलाईन चाट करणे वास्तविकता करणे आणि टीमवर्क वट इज टीमवर्क टीमवर्क हे काय आहे हे आपण त्या मैदानी गेमवर गेल्याशिवाय नाही समजत